लहान मुलं ना सगळ्यात म्हणजे त्यांचं तर आता हे वय तर खेळायचंच आहे म्हणजे खेळायचं कुठे फिरायला जायचं त्यांचं हे हेच वय आहे की ते या वयात ते लोकं मज्जा करावी जास्त करून तर जर त्यांना शाळेतून सुट्ट्या पडलेल्या असतात ना शेवटचा पेपर झाल्यानंतर तेव्हा त्यांची इतकी मज्जा असते ना की इत अख्खा दिवसभर ती म्हणजे मैदानी खेळ खेळत असतात कधी फुटबॉल क्रिकेट म्हणावं तर कधी बॅडमिंटेन असे म्हणजे कंटिन्यू चालू असतं आणि जे जे मुलं ज्यांना म्हणजे बाहेर जायला आवडत नाही जास्त तर ती लोकं घरात बसून फक्त मोबाईल खेळतात बाकी काही नाही करत तर हे हेच्यामध्ये आजकाल जास्त करून की पोरांना जास्त त्यात इंट्रेस्ट येतो मला नाही वाटत असं करून की फक्त घरात बसून मोबाईलच खेळावा त्यांना बाहेरचे खेळ पण खेळायला पाहिजे ते त्यांच्यासाठी पण एक एक प्रकारचे एक व्यायाम पणहोऊहुन जातो त्यात ती लोकं फ्रेशसुद्धा फील करतात त्यांना लहान मुलांना म्हणजे असं आहे ना की त्यांना एकवेळेस मोबाईल नका देऊ पण त्यांना बाहेर खेळायला द्या त्यातच त्यांचं एक समाधान असतं न त्यातच त्यांचा एक प्रकारचा आनंद असतो